माझ्या मते तर मुलांना मराठी नाही शिकवली पाहिजे कारण की आता सगळे इकडेच इंग्लिशचा खूप वापर केला जाते वर्ल्डवाइल पण मराठी तर नाही फक्त इंग्लिशच चालते आणि दुसरं असं की मराठी शिकून काय आहे कारण की मराठी शिकलं तर फक्त महाराष्ट्रामध्येच अपॉर्च्युनिटी आहे आणि जर इंग्लिश आली तर ऑल इंडिया ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि मेन म्हणजे जे आपल्या मुलांचे स्वप्नं आहेत जे की फॉरेन कंट्रीजमध्ये जायचं आहे तिथे मराठी काय काम करणार तिथं तर इंग्लिशच लागणार तर मराठी शिकून तर काही फायदाच नाही आहे तर अगर आपल्या मुलाला इंग्लिश इंग्लिश शिकवली गे गेली मराठीच्या जाग्यावर तर त्याला फॉरेनमध्ये खूप सारी अपॉर्च्युनिटीज राहणार आणि इंडियापेक्षा जास्त तिथं त्यांची वॅल्यू पण करण्यात ये त्यांची वॅल्यू करण्यात एरवीही त्यांना चांगली सॅलरी मिळणार त्यांचा खूप म्हणजे बेटर फ्युचर तिकडंच राहणार तर मराठी शिकून तर काही अर्थच नाही आहे तर माझ्यामते द बिलकुल मराठी शिकायलाच नाही पाहिजे कारण की म म्हणजे मराठी शिकून आहेच काय कारण की महाराष्ट्रामध्ये जॉब करून कोणालाच एकदम प्रसन्न वाटणार नाही कारण की मराठी म्हणजे असे बेसिक्सच आहे आणि मराठी तर आपली मदरटंगच आहे तर आपल्या मुलाला मराठी पण येऊनच जाणार तर माझं असं बोलणं आहे की मराठीवर फोकस नाही करायला पाहिजे फोकस तर फक्त इंग्लिशवरच करायला पाहिजे मराठीवर बिलकुलच फोकस नाही पाहिजे आणि जसं मी पहिलेे पण बोललो फॉरेन ऑपॉर्च्युनिटीजच नाही पण इंग्लिश जर तो शिकला तर त्यानं त्याचा पण कॉन्फिडन्स थोडा वाढणार ना की तो चार लोकं चार इंग्लिश लोकांमध्ये वावरणार आणि त्यांच्यापासून घेणार काही शिक्षणाची माहिती तर फॉरेन पीपल्स तर मराठीत नाही बोलणार ना तर ए अगर यांना मराठी येत असणार तर हा कसा करणार आणि पण त्याच जागी जर याला इंग्लिश येत असणार तर हा त्यांच्यासोबत खूपपणे मिळून मिसळून राहू शकणार आणि याला म्हणजे असं खालीपणा नाही वाटणार की बा आपल्याला फक्त मराठीच येते इंग्लिश नाही येत तर या सगळ्या पॉईंट्स मी सांगतो की फक्त मराठी नाही शिकायला पाहिजे इंग्लिशवरच जास्त फोकस करायला पाहिजे कारण की इंग्लिश वर्ल्डवाइल्ड लँग्वेज आहे